आपल्या राज्यातील कलेमध्ये आणि हस्तकौशल्यामध्ये पारंपरिक साहित्याचा किंवा तंत्राचा वापर वेगवेगळ्या प्रकारांनी केला जातो म्हणजे नैसर्गिक रंग वापरले जातात ज्यामध्ये हळद वापरून पिवळा रंग किंवा जास्वंदीची फुलं वापरून लाल रंग बिटाचा लाल रंग पालक वाटून त्याचा हिरवा रंग असे कितीतरी नैसर्गिक रंग तयार करून ते वापरले जातात त्याचबरोबर हाताने कोरलेलं लाकूड म्हणजेच लाकडापासून बनवलेले कोरून तयार केलेली शिल्प काष्ठशिल्प असतील वेगवेगळ्या देवळांमधली महिरपी असतील तिथल्या गाभाऱ्याची सजावट असेल जी लाकूड कोरून केलेली असते हे सगळं काम हाताने केलेलं असतं तसंच आपली महाराष्ट्राची खास अशी साडी म्हणजे पैठणी जी हातमागावर विणली जाते ज्यामध्ये जर पूर्वी तर सोन्याची आणि चांदीची खरी वापरली जायची आपल्याकडचं जे रेशीम आहे ते अतिशय प्रसिद्ध आहे आणि ही पैठणी असेल किंवा खास नारायणपेठ असेल पुणेरी साडी असेल ह्या आपले महाराष्ट्राची खास साड्यांचे प्रकार आहेत वैशिष्ट्य आहेत